नमस्कार इट इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स ना हां मी विश्वराज सावंत बोलत आहे सर मी आपल्याजवळून दोन दिवसापूर्वी श्रीलंकेसाठी बुकिंग केलं होतं हो हो हो आम्ही कालच निघालो आजच इकडे आम्ही लँडिंग केलं आहे परंतु आता मी इकडे एंट्री करताना इथल्या काही कृने मला थांबवलं आहे त्यांना माझ्याजवळ असलेला माझ्या पत्त्याचा पुरावा हवा आहे हां पण तो प्रॉब्लेम असा झाला आहे सर की ॲक्च्युली मी ते डॉक्युमेंट्स आणायला विसरलो आहे इकडे आणि मला आता काय करावं ते सुचत नाही आहे मी पण आहे आणि माझी फॅमिली सुद्धा इथे आहे हो तर आता मला एक तुम्ही सांगू शकाल का की डिजिलॉकरकडून माझी काही बिलं किंवा ज्या बिलावरती माझा ॲड्रेस असेल ती परत कशी मिळवायची म्हणजे काय करावं लागेल ते मला जरा सांगा प्लीज बरं बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे चालेल चालेल ओके सर ओके ओके नक्की सर नक्की ठीक आहे सर ठीक आहे मी करून बघेन सर थँक्यू सर